सर्वात प्रथम माझ्या मैत्रिणीने मला योगा शिकवलेला होता आणि त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी योगा करत होतो नंतर हळूहळू आम्ही एक वेगवेगळे कोर्स करत गेलो आणि यातूनच आमचं योगा शिकणं सुरू झालं आणि त्याच्यातून आम्ही योग टीचर पण बनलो